बागकामामध्ये जे रोपं आपण लाव लावतो त्या रोपांची वाढ करण्यासाठी आपल्या इकडं काळी सुपीक माती चांगल्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे काळ्या मातीमध्ये पाण्याचा निचरा पण व्यवस्थित होतो काळी माती ही कोणत्याही प्रकारचं झाड लावण्यासाठी किंवा रोप लावण्यासाठी फळा्चा असो अथवा फुलांचा असो त्यासाठी खूप उपयुक्त आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे हे झाडांना मातीमधून मिळतच असतात तसेच बाहेरून नैसर्गिक खत रासायनिक खत असे वेगवेगळे खतं बाजारामध्ये बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत जिथे आपण रोप घेण्यासाठी विकत घेण्यासाठी जातोत त्या ठिकाणीस सुद्धा खताचे छोटे छोटे पाकीटं घरातील बागकामासाठी रोपं वाढवायला मदत करण्या्साठी मिळत असतात जेणेकरून रोपांसोबत त्या नर्सरीची खताची पण विक्री होते आणि आपल्यासारख्या आवडत्या बागकाम करणाऱ्या लोकांना खत आणि रोप हे एकाच जागेवर मिळून जाते जेणेकरून रासायनिक खत असो किंवा शेणखत असो किंवा अजून कोणतं कृत्रिम पद्धतीनं बनवलेलं घरगुती खत असो हे प्रत्येक रोपांसाठी वाढण्यास रोप वाढण्यासाठी खूप उपयुक्त असे आहे घरगुती खतामध्ये केळाच्या सालेचं पाणी कांद्याचं पाणी हे रोपांना वाढायला खूप मदत करतात जे फुलं खूप चांगल्या पद्धतीनं देतात ज्यांना हे खत मिळते ते तसेच जर कोणत्या झाडाला किड लागली असेल तर त्याला तिखट टाकलेलं पाणी हे पण दिलं तर त्याची किड नाहीशी होण्यामध्ये मदत होते